आता राज्याचा इतिहास हा आपण इतिहासात शिकतो इतिहास या विषयात शिकतो तर भूगोल या विषयात आपण त्यामध्ये कोणते संस्कृती किवा त्यांचं संस्कृती किंवा त्यांची सगळी म्हणजे त्या भागात वातावरण तिकडच्या लोकांच्या सवयी खाण्यापिण्याच्या सवयी राहण्याच्या सवयी म्हणजे त्यांची घरं त्या घराचे पद्धती कशा आहेत किंवा त्यांचे कपडे घालण्याची पद्धती कशी आहे ती असं सगळं भूगोलात बघितलं जातं त्यामध्ये आणि म्हणजे राज्याच्या आता इतिहास जर असेल तर त्यामध्ये भूगोलामध्ये त्याचा कसा संबंध येतो ते आपण ते आता मी सांगते त्यामध्ये भूगोल म्हणजे त्यामध्ये आता हे म्हणजे वातावरण किंवा त्यामुळे राज्याचा सगळा इतिहास किंवा त्या व राज्याची कोणते कसे लोक राहतात कोणत्या प्रकारचे राहतात म्हणजे त्यामध्ये ते कोणते वस्त्र परिधान करतात हे सगळं सांगितलं जातं आणि इतिहास म्हणजे

त्या लोकांनी आधी काय काय केले म्हणजे त्यांचा इतिहास कसा आहे म्हणजे ती लोकांचा म्हणजे त्या लो तिथल्या लोकांची म्हणजे सुरवात कशी झाली जगण्याची किंवा त्यांचा पहिला राजा वगैरे कोण होता ज्याच्या हाताखाली ते सगळं लोक असे राहिले आहेत किवा ते राज्य असं बनलं आहे त्यामध्ये आपण त्यासाठी आपल्याला त्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागतो किवा त्या आणि त्या राज्याबद्दल विशिष्ट माहिती मिळण्यासाठी भूगोलाचा अभ्यास करावा लागतो